प्रत्येक राज्यामध्ये विविध लो लोककला प्रकार आपणास पाहायला मिळतो तसंच कोल्हापूरमध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरात गोंधळ हा कला प्रकार खूप प्रच प्रचलित आहे गोंधळ हा कला प्रकार म्हणजे असा आहे की दे आपण जेव्हा देवीची पूजा करतो किंवा स्तुती करतो त्यासाठी तो एक गायन प्रकार केला जातो त्याला गोंधळ म्हटलं जातं तर कोल्हापूरची महालक्ष्मीची पूजा करताना हा गायन प्रकार केला जातो किंवा लग्न कार्यात शुभकार्यात शक्यतो लग्न कार्यात हा प्रकार गोंधळ प्रकार जास्त प्रमाणात दिसून येतो यामध्ये या कला प्रकारामध्ये संबळ हे मुख्य वाद्य वापरलं जातं या कला प्रकारचे शिबीर भरत नाहीत पण जर याचं प्रशिक्षण हवं असेल तर त्या कलाकारांकडे जाऊन वैयक्तिक त्यांना भेट देऊन आपण ते प्रशिक्षण घेऊ शकतो